काल मेगामार्टमधून भरपूर खरेदी केली त्यांचा स्पेशल दिवाळीचा सेल चालू होता आणि मला खूप जास्ती त्यांच्या इथली व्हरायटी आवडली आणि जनरली आपण असं बघतो की दिवाळी आणि अशा वेळी दुकानात एक तर खूप गर्दी असते स्टॉक असतो म्हणजे सगळीकडे स्टॉक असतो तसा पण चेंजिंगच्या वेळी आपल्याला जागा नाही मिळत किंवा असं म्हणतात की खूप नवीन स्टॉक आहे तुम्ही प्रत्येक कपडे ट्राय नाही करून बघू शकत पण इथं मला थोडं वेगळा एक्सपिरियन्स वाटला मी भरपूर कपडे ट्राय करून बघितले व्हरायटी खूप जास्त होती कलर्स पण बरेच चांगले मिळाले माझ्या आवडीचे आणि सगळ्या गोष्टी ट्राय केल्यानंतरच मी घेतल्या आणि तिथले जे सेल्समन होते ते खूप हेल्पफुल होते त्यांनी बरीच चांगली सजेशन्स दिली आणि काही काही एक दोन गोष्टींमध्ये म्हणजे साईज आवडला होता पण त्यांच्याकडं तेंव्हा ॲव्हेलेबल नव्हता तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जस्ट ते डिटेल देऊन जा आणि एक दोन दिवसानंतर ॲवेलेबल आम्ही करून देऊ आणि ते तसं आम्हाला मिळालं आणि बाकी बिलिंगचा वगैरे एक्सपिरियन्स तर चांगला होता आणि अजून एक गोष्ट मला आवडली त्यांनी जो कॅशबॅक दिला जनरली असं असतं की कॅशबॅक ते आपल्याला एक ते दोन महिन्याच्या आतमध्ये संपवायला सांगतात तो जे काय अमाऊंट त्याच्यामध्ये आपल्याकडं जमा होते पण ह्यांनी सांगितलं पुढच्या सहा महिन्यामध्ये ही अमाऊंट आपण कधीही यूज करू शकतो तर हे एक थोडं मला वेगळेपण वाटलं आणि शोरूम तर आहेच खूप मोठं आहे बाकी गोष्टी पण चांगल्या वाटल्या कलेक्शन खूप जास्त आहे जीन्स पण मी एक दोन घेतल्या मी जनरली खूप बाहेरून खरेदी करत नाही पण मला हे आवडलं